आपल्या देशात जे काही रुग्णालय आहेत म्हणजे खाजगी असतील किंवा सरकारी असतील ती तशी चांगल्या प्रतीचे आहेत परंतु कसं होत आहे सरकारी याच्यामध्ये पैसे कमी परंतु तिथे काय असते आपल्याला जे काही आरोग्याच्या सेवा म्हणा किंवा स्वच्छतेच्या बाबतीत सरकारी रुग्णालय असतात ते थोडेसे मागे पडतात कारण त्याचं कसं असतं सरकारी असल्यामुळे आपल्याकडून पैसे पण कमी तिथे खर्च होतात परंतु त्या पद्धतीची सेवा आपल्याला थोडीशी मिळत नाही तसं खासगीमध्ये कसं होत आहे बाकीच्या सेवा भरपूर असतात म्हणजे तिथलं म्हणजे तिथलं स्वच्छता असेल म्हणा सॅनिटेशन वगैरे ह्या काही बाबती असतील ह्या चांगल्या असतात परंतु सामान्य माणसाला खाजगी रुग्णालय असतात ते परवडण्यासारखे नसतात तिथं पैसा जो असतो तो भरपूर खर्च करावा लागतो म्हणजे जर आज त्या आपल्या रुग्णालयांच्या बाबतीत जर बोलायचं झालं आणि त्याच्या सेवांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रुग्णालय तर चांगले आहेत परंतु सामान्य माणसाला परवडण्यासारखे हे जे काय आपले रुग्णालयं आहेत ते व्हावे म्हणजे एवढंच माझी इच्छा आहे